हो हो ग्रामीण समाजात ई आधार सेवा केंद्र हे सरकारचं जे काही दुकान आहे किंवा व्यवसाय नाही म्हणू शकत पण जे काही सेवा पुरवतात तर हे दुकान आहे ते ग्रामीण समाजात खूप पद्धतीने यशस्वी झाले आहेत त्याचे कारण म्हणजे आता सगळे सरकारी डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्या डिजिटली आपल्या सगळ्यांकडे उपलब्ध असतात मग ॲडमिशन असतील किंवा आधार कार्ड असतील ज्या काही सरकारी योजना येतात तर त्या योजनांचा लाभ घेण्यासाठीसुद्धा आपल्याला ही कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक किंवा आपण असेही म्हणू शकतो या कागदपत्रांशिवाय किंवा या कार्डांशिवाय आपण कोणत्याच योजनेचा लाभसुद्धा घेऊ शकत नाही तर सरकारच्या डिजिटलायजेशन आणि त्यांच्या योजना ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या उपलब्ध झाल्या आहेत तर त्यांची गरजच म्हणून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हे सगळे काही डॉक्युमेंट्स असतात कागदपत्रे असतात त्यांची गरजच असते तर त्या गरजेपोटी का होईना पण हे ई सेवा केंद्र म्हणजेच आपण आधार कार्ड वगैरे काढतो तर ते सेंटर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागातसुद्धा यशस्वी झाले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे खूप साऱ्या ग्रामीण भागातील लोकांना अजूनसुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर किंवा डिजिटल गोष्टींचा वापर करता येत नाही मग त्यांना मदत म्हणून ते या केंद्रांकडे जातात किंवा ह्या केंद्रांकडून आपल्या आपल्या सेवा आहेत त्या पूर्ण करून घेतात तर मी एक असे म्हणू शकते की सरकारच्या योजनांचा वापर किंवा सरकारने काढलेल्या योजनांचा वापर करण्यासाठी ह्या आधार कार्ड आहेत किंवा अजून कोणत्यासुद्धा कागदपत्रांची गरज भासल्याने आणि ग्रामीण भागात तितक्याशा टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा हे माहीत नसल्यामुळे हे व्यवसाय आहेत ते यशस्वी झा होत आहेत